मी आस्था चायनलवरून योगा शिकते जे रामदेव बाबा शिकवतात त्यांच्या आसनं ते योगा करत असताना वेगवेगळे आसन शिकवले जातात जसं की सूर्यनमस्कार असतो शल्वासन परत योगासनाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला चॅनलवरती टी व्हीवरती दिसू शकतं की कुठले प्रकार काय करायचे पण काय होतं बऱ्याचदा आपण एखाद्या चॅनलवरून योगा करायला लागलं किंवा आपण कोणाला शिकवायला लागलो तर साधारणतः समोरच्या व्यक्तीला आपण जे करतो आसन ते पूर्णपणे व्यवस्थित करायला नीट न आल्यामुळं बऱ्याचदा त्यांनी चुकीचे आसन करतात मग त्याच्यामुळं आपल्याला मानेचा प्रॉब्लेम म्हणा क आपलं जर एखादं आसन करताना चुकलं तर ते बऱ्याचदा आपल्याला कुठेतरी क्रॅम किंवा एखादं पाय दुखू शकतो मान दुखू शकते आपली त्याच्यामुळे आसन करताना आधी समोरचा व्यक्ती कसा करतो काय करतो याचं आपण पूर्ण निरीक्षण करायला हवं त्याचं बघून झाल्यानंतर आपण मग ते आसन करायला पाहिजे आसन करताना कुठल्याच गोष्टीची जबरदस्ती नाही करायला पाहिजे पूर्णपणे आपलं शरीर जेवढं वाकतं तितकंच वाकवलं गेलं पाहिजे शरीराच्या बाबतीत कुठलीही जबरदस्ती करता कामाने नाहीतर आपल्याला पुढे वेगळे त्रास होऊ शकतो